मी काही दिवसांआधी व्हरपूल कंपनीची वॉशिंग मशीन खरेदी केलेली ही मशीन खूप चांगली आहे क्वालिटी चांगली आहे कलर जो आहे तो व्हाइट अँड ब्ल्यू कलरचा आहे सर्वांना खूप आवडतो हा कलर मशीनची आतमधली बॉडी खूप चांगली आहे आतमध्ये खूप छान कवर केलेला आहे कपडे छान स्वच्छ होतात बाहेरची पण बॉडी चांगली आहे मजबूत आहे उंदरांपासून बचाव होतो कपडे जिथे ड्राय होतात ड्राय व्हायचं पण सेक्शन वेगळं आहे तर तिथे त्याची पण बॉडी आतमधली खूप चांगली आहे क्वालिटी चांगली आहे मेटल चांगलं आहे त्याचं उंदरांपासून बचाव होतो त्याच्यामुळे खूप चांगलं वाटते आहे सेफ वाटते आहे मशनीला उंदरं कातरणार नाही ह्याची खात्री आहे बटणं चांगली आहे त्याच्या बटणाबरोबर स फिरतात आणि सेफ आहे बटणं त्यानंतर वायरिंग खूप चांगली केलेली आहे त्याच्यामुळे कुठलीही भीती नाही आहे हे प्रॉडक्ट आम्हाला खूप आवडलेलं आहे आणि चांगलं आहे